आमच्या संस्कृतीमधे विवाह एक महत्त्वाचा आणि खूप पवित्र संस्कार मानला जातो विवाहाला खरं तर एतिहासिक वारसा आहे खूप वर्षांपासून रामायण काळापासून महाभारत काळापासून विवाह हा एक पवित्र संस्कार आहे आणि तो संस्कार हा प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा येतो प्रत्येक जण त्याला आनंदानं स सामोरं जातं त्याच्यामधे त्याच्यामुळे विवाह हा खूप थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जातो प्रत्येक वडिलांची मुलीच्या स्पेशली वडलांची इच्छा असते की त्यांच्या मुलीचं लग्न हे खूप थाटामाटात व्हावं प्रत्येकाने बघावं तिला आशीर्वाद द्यावेत त्यामुळे प्रत्येक मुलीचे वडील हे प्रयत्नशील असतात की विवाह चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामागे त्याच्यामागे काही सांस्कृतिक गोष्टी आहे त्याच्यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या सप्तपदी आहे त्यानंतर वरमाला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी बहं ब त्याच्यामागे काही ना काही कारण आहे तर विवाह ही प्रथा एकदम एकदम चांगली आहे एकदम पवित्र आहे आणि आमच्या या भागात म्हणायलाल तर आमच्या इथे जे पण पाहुणा घरी येतो त्याला आल्याबरोबर गुळाचा खडा आणि पाणी दिला जातं त्याच्याही मागे महत्त्वाची गोष्ट आहे की तो उन्हातून येतो गूळ हा आणि पाणी याच्यामुळे त्याला थंडावा मिळतो म्हणूनसुद्धा ही प्रथा पाळली जाते त्याच्यानंतर नवरात्रात देवीला बळी दिला जातो बोकडाचा ती पण एक प्रथा आहे आणि भरपूर प्रथा आता कालाच्या ओघामध्ये बंदपण झालेल्या आहेत त्यामुळे ज्या आहेत तर थोड्याफार प्रमाणात त्या सुरू आहेत